जेवण पटापट करण्यासाठी अचानक घरी कोणी पाहुणे आले तर जेवण बनवायला लागतं तर तेव्हा आपण लवकर लवकर बनणारी वस्तू दाळ भात त्याच्यासोबत काही भाजी आणि काही गोड पदार्थ असतो जर माणसं जास्त असले तर एखाद्या कुकरमध्ये पटकन शिट्टी घेऊन आपण भात व दाळ पटकन बनवून घेतो जर आपल्या घरी इलेक्ट्रॉनिक साधन असेल जसं ओवन झालं ओवनमध्ये ही आपण काही वस्तू बनवू शकतो आणि त्याच्यात पटकन आपण हे करू शकतो चपात्याची मशीन असते चपात्याचं कणिक मळल्यानंतर आपण चपातीही त्याच्यावर पटकन बनवू शकतो भाजी रेडीमेड आपण पनीर आणले त्याची ग्रेव्ही तयार करून आपल्याला पनीरची भाजीही पटकन बनवता येते तसं गोड स्वीट म्हटलं तरी आपण बाहेरून गुलाब जामुन जिलबी पेढे बर्फी या वस्तू आणतो आणि आपल्याला पटकन जेवण बनवताना काही होत नाही तर त्यामुळे आपल्या होणारी धावपळ ही पटकन होऊन जाते आणि आपण जेवणामध्ये लागणारे आपले साधन असते आणि त्यात आपण जेवण पटकन होते त्यामुळे आपल्याला जास्त घाई करायची नाही आणि त्याच्यातनं आपल्याला काही अनुभवही मिळतो की कधी कसं कोणी आलं की आपण पटकन कसं जेवण बनवायचं व किती वेळात आपलं होऊन जातं आणि पदार्थही आपले पटकन बनून जातात आणि व्यवस्थित असतात त्यामुळे आपल्याला अनुभव चांगला गोष्टीचा असतो आणि लोकं घरी पाहुणे राहुणे लोकं आले की त्यांना आपलं जेवण बनवायामध्ये एकदम चांगला असतो आणि आपल्याला अनुभवही फार चांगला भेटत असतो त्यामुळे आपल्याला पद्धतही चांगल्या प्रकारले वापरली जाते त्यामुळे आपले फायदे होत असतात